मी फॉलो करत असेलेली सोशल मीडिया अकाउंट आहेत देवदत्त कशाळीकर म्हणून जे फोटोग्राफर्स आहेत त्यांचं आहे नंतर रघू राय नावाचे फोटोग्राफर आहेत त्यांचं आहे अतुल कसबेकर म्हणून आहेत तर त्यांचं अकाउंट मी फॉलो करते नंतर अर्जुन म्हार्क म्हणून एक फोटोग्राफर आहेत तर त्यांनाही मी फॉलो करते